आमच्याकडे नोहेंबर डिसेंबर मध्ये आनंद मेळा भरवला जातो आणि त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे खेळणी किंवा खेळण्यासाठी वेगवेगळी साधनं असतात आकाश पाळणा असतो परत लहान मुलांसाठी जंपिंग जॅक वगैरे असे वेगवेगळ प्रकारचे सगळे खेळ त्यांना उपलब्ध असतात फूड सटॉल खूप सारे असतात आणि तिथे जाऊन वेगवेगळे पदार्थ चाखायला खूप मज्जा येते त्याच्याबरोबर वेगवेगळे स्टॉल असतात जिथे खूप वेगवेगळ्या प्रकारचे आऊटफिट्स मिळतात किंवा साड्या असतील ड्रेस असतील वेगवेगळ्या प्रकारचे पर्सेस असतील तर हे खरेदी करायला खूप आवडतं लहान असताना या आनंदमेळ्यामध्ये जायला खूप आवडायचं पण आकाश पाळण्यात बसताना मात्र खूप भीती वाटायची